गरिबी असेल विषमता असेल भेदभाव असेल सामाजिक न्याय असेल यासारखे अनेक सामाजिक प्रश्न आपल्यापुढे आहेत ज्यांची आव्हानं आपल्यापुढे आहेत ही सांस्कृतिक प्रश्न आहेत सामाजिक प्रश्न आहेत शैक्षणिक प्रश्न आहेत आजही विषमता आपल्याला बघायला मिळते जी जी विषमता मोडून काढण्यासाठी अनेक संतांनी महंतांनी प्रेषितांनी प्रयत्न केलेले आहेत ती विषमता आजही मिटलेली नाही आहे उलट जातिभेद जो आहे तो अधिक तीव्र स्वरूपात आज आपण बघू शकतो आणि कट्टरतावाद जो आहे तो आज आपण बघू शकतो दोन समाजांमध्ये असलेल्या भिंती दोन समाजांमध्ये असलेली दरी त्यांच्या विचारांमध्ये असलेला फरक हा आपण बघू शकतो आणि अराजकता यामुळे समाजात वाढलेली आहे दुसरी गोष्ट गरीब गरीब हा अधिक गरीब होत जातो आहे आणि श्रीमंत अधिक श्रीमंत होत जातो आहे अशा पद्धतीची जे काही आर्थिक धोरणं आहेत ती याला कारणिभूत आहेत आणि भेदभाव हा नक्कीच केला जातो गरीब श्रीमंत काळा गोरा उच्चवर्णीय नीचवर्णीय अशा पद्धतीचे भेदभाव आजही आपल्याला समाजामध्ये बघायला मिळतात सामाजिक न्याय जो आहे तो बऱ्याचदा आपल्याला आढळून येत नाही कधीकधी अनेक गुन्हे करणारे गुन्हेगार हे बेदरकार फिरत असतात परंतु कधीकधी अगदी चुकून एखादा गुन्हा घडला असेल परंतु त्या माणसाच्या ओळखी जर नसतील तर ते त्याच्याकडनं मॅनेज होत नाही आणि त्याला त्याची शिक्षा ही भोगावीच लागते आणि अशा पद्धतीचं सामाजिक न्यायसुद्धा आपल्याला समानतेने मिळत नाही अशी परिस्थितीसुद्धा आज दिसून येते